लोकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खेळ खूप जास्त हेल्प करते जसं खूप जास्त असे कसरत होत राहते व्यायाम होत राहते हातपाय हालत राहतात तेवढंच नाही तर जे प्रोटीनवाले वस्तू आहे ते खात रहावं लागते तर ह्या सर्व गोष्टी खेळामध्ये जेव्हा होते तेव्हा ते कसे आपल्या शरीरावर आपल्या मानसिक स्थितीवर जास्त चांगला परिणाम करते म्हणून खेळामध्ये जे आपण सर्व करतो ज्या वस्तू वापरण्यात येते जे पोषण येते जे व्यायाम येते त्या सर्वांना खूप जास्त हेल्प होते